महाराष्ट्रातील सांस्कृतिक मूल्यं पाहिली तर सगळ्यात प्रथम आपल्याला येत आहे ते म्हणजे डोळ्यासमोर सण आणि आपल्या परंपरा तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि श्रद्धेचं स्थान असलेलं दैवत म्हणजे गणपती आणि या गणपतीची जी गणेश चतुर्थी आहे जे ही सगळ्यात मोठ्या उत्साहाने इथे साजरे केली जाते महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे जो की दहा दिवसांचा असतो त्याचबरोबर सण पाहिला तर दिवाळी दिवाळीसुद्धा ही पाच दिवसाची दिवाळी आपण साजरी केली जाते त्याचबरोबर संत महात्मे थोर पुरुष यांच्या जयंत्यासुद्धा यामध्ये साजऱ्या केल्या जातात आणि त्यांची श्रद्धापूर्वक गुणगानही गायले जाते छ महाराष्ट्राचं मुख्य आराध्य दैवत बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आहे आणि त्यांची जयंतीसुद्धा मोठ्या उत्साहात महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते कारण महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच हा महाराष्ट्र राज्य म्हणू शकतो आहे किंवा भारत आपला हा हिंदूराष्ट्र म्हणून ओळखलं जात आहे मराठा साम्राज्याच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रचंड प्रभाव हा तेव्हापासूनच आहे मात्र महाराजांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे हिंदू मुस्लिम बौद्ध शिख हे सर्व अत्यंत आनंदानं एकमेकाच्या कार्यक्रमांमध्ये म्हणा किंवा एकमेकांच्या सणांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतात एकमेकात सामील होतात महाराष्ट्रामध्ये प्रमुख श्रद्धास्थान असलेले दैवत म्हणजे गणपती मारुती तसेच महादेव विठ्ठल खंडोबा हे आराध्यदैवत मानले जातात आणि महाराष्ट्रातच पाच प्रदेश आहेत महत्त्वाचे ते म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ आणि या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळे सर्व श्रद्धास्थान असलेले दैवत आहेत आणि सांस्कृतिक मूल्यं जपली जात आहेत